हां तुला बेबी तुला लागला का फोन

मी कंजीपूर्ला बोलत आहे

अहो विचार आहे लई दिवसाचा फोन लावायची इच्छा होती नाही म्हणून तुला फोन लावला अहो आता सण नाही आला का सं संक्रांत नाही आली कां अहो आणि आता दे नाही ना बिचारे काम पडलं म्हणून आज तुला फोन लावला आता म्हटलं हरबऱ्याची डाळ पूर्ण पुरण कसं करायचं हो सांग ना वा

तू येना मग माझ्या घरी नाही करून द्यायला आणि जेवणही कर जेवणही कर तुझ्या घरच्या बुवालाही आण आता आफत आली मला येत नाही ना बिचाऱ्या म्हणून तर तुला कॉल केला मी

हां मग माझ्यासाठी येवून नाही जाणार तू ठीक आहे मग ठेव